मराठीमध्ये बोलताना जास्त तर काही नाही थोड्याफार अडचणी आल्या समजा जोड शब्द असतील काना उकार मात्राच्या वेळेस थोडं फुलस्टॉपच्या वेळेस थोडंफार अडचणी जोड शब्द समजा काना उकार असंल समजा ॲग्रो आता थोडंफार असं थोडंफार जॉईंट शब्द असली त्यांच्या वेळेस अडचणी आल्या समजा अवघड शब्द मोठा शब्द असला जास्त मोठा असला तर थोडं वाचण्यात अवघड थोडं अडचणी येदिला अडचणी म्हणजे